मार्शल आर्टची सुरुवात तशी तर चायनापासून झाली तिची ओरिजिनेटेड ही टर्म आहे मार्शल मार्शल आर्ट्स तर एक बुद्धिझमचे ते टेक्निकपण आहे आणि जो डान्स फॉर्ममधे होता मार्शल आर्ट्स आणि तो तिथे खूप प्राचीन असल्यामुळे तिथनं मग तो हळूहळू वाढत गेला वाढत गेला भरपूर वेगळ्यावेगळ्या शहरात वेगळ्यावेगळ्या ठिकाणी पोहचत गेल्या देशात देशात प्रदेशात आणि मग तो इंडियामधे आला तर मार्शल आर्ट्स तर म्हणजे भरपूर त्याचे जे बदल म्हणजे बदल म्हणजे जे बेसिक्स आहे ते तरी नाही बदलले जेवढं मला माहिती आहे त्याचे जे बेसिक्स आहे ते ज जसं चायनामधे हां चायनामधे थोडी टफ ट्रेनिंग दिलं जाते पण आपल्याकडे तेवढी टफ नाही दिल्या जात कारण की चायनामधे आणखी त्याला पकडून भरपूर साऱ्या गोष्टी असते जसं आर्कियोलॉजी असते आणि भरपूर सगळी गोष्ट असतात तर ह्या सगळ्या गोष्टी इनक्लुडेड असत्या आपल्या इकडे तेवढं हे नसते आणि पण मार्शल आर्ट्सला लोकप्रिय करण्यासाठी मला तरी वाटते ज्याची गरज आहे ती म्हणजे सगळ्यात पहिले फंड कारण की त्यांना तेव्हढं फंड नाही मिळत जे बाकी म्हणजे कमपॅरीटिवली बाकी स्पोर्ट्सला मिळते मार्शल आर्टिस्टला तेवढं नाही मिळत तर ते आणि प्राधान्य पण त्यांना नाही दिल्या जात तेव्हढं तर आणि तेवढ्या डिफ्रंट लेवलच्या कॉम्पिटिशन्स पण ठेवायला पाहिजे जेणेकरून आपण मार्शल आर्ट्समधे बदल आणू शकू आणि त्याला अजून विकसित करून देशादेशात आणखी ज्या देशात नाही आहे त्या देशात ते आपण पोहचवू शकू